मला माझ्या कॉलेजमध्ये एक प्रोजेक्ट दिलेला होता व ते मी विसरून गेले होती माझ्या मैत्रिणीने मला एक दिवस आधी त्या प्रोजेक्टबद्दल सांगितले होते मला मी खूप घाबरले होते कारण माझं काहीच झालेले नव्हते अशा परिस्थितीमधे मला खूप टेन्शन आले होते पण मी नी काही ना काही करून माझं प्रोजेक्त मी पूर्ण केला मी अख्ख्या रात्री जागून माझा प्रोजेक्ट हा नीट संपवला होता या परिस्थितीमधे मी माझं डोकं शांत ठेवलं व सगळ्या गोष्टी समजून घेतल्या व जास्त मेहनत करून त्या प्रोजेक्टला पुढच्या दिवशी वेळेवर शाळेत नेऊन दिलेले होते